त्या समोर कोणी असलं मरा मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून जाल्याचं सांगितलं जातं त्यानंतर मराठी भाषेसाठी एक भाषाशास्त्र हे विकसित झालं सुरवातीला माणूस हा हातवारे करून किंवा खाना खुणाने बोलत होता आणि त्यानंतर हळूहळू या भाषेचा विकास झाला जसं जसं माणसाची उत्क्रांती होत गेली तसंच भाषेचा विकास होत गेला आणि त्यातून भाषा बोलली चालली मराठी भाषा ही प्रत्येक पाच किंवा दहा कोसावर ही बदलली जाती भाषेचं अपभ्रंश होत जातो आणि भाषेचा बाज ही बदलला जातो अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते